खरं आणि मनापासून सांगायचं तर मला मराठी भाषा ही मला माझी आई वाटते तिच्याच कुशीतून मी जन्मले असं मला वाटतं माझा जन्म पुण्याचा आणि त्यातही सदाशिवपेठेतला त्यामुळे मराठी हीच माझी आवडणारी मनापासून व्यक्त होण्यासाची साठीची भाषा आहे मला मराठी भाषेतल्या गमतीजमती खूप आवडतात एका शब्दाचे दोन अर्थ किती मजेशीर वाटतात ना त्या ऐकायला म्हणजे हार म्हटलं तर खेळातली हार आणि खेळात जिंकलं तर गळ्यात पडणारा हार त्यामुळे हे असे शोध शब्द शोधणं मला खूप आवडतं मराठीतल्या शब्दांशी खेळायला मला आवडतं अगदी तुलना करायचीच झाली तर इंग्रजीत काका मामा या सर्वांना एकच शब्द आहे पण इकडे मात्र वेगवेगळे शब्द त्यामुळे नाती कोणती आहेत हेही पटकन कळतं त्यामुळे मराठीतल्या व्याकरणातही अनेक प्रकार आहेत अव्ययं क्रियापदं विशेषणं क्रियाविशेषणं नामं सर्वनामं असे अनेक प्रकार आणि यामध्ये खूप सारं सामावलेलं आहे मराठी भाषा म्हणून मला खूप मोठी वाटते एका उंचीवर नेऊन ठेवणारी वाटते मराठीतले उच्चार तर खूप वेगवेगळे आहेत त्या उच्चारांवरून शब्दांचा अर्थही वेगळा होतो म्हणजे चमचा म्हटलं तर पोहे खाताना वापरतात तो चमचा पण च्यमच्या असं म्हटलं तर दुसऱ्यासाठी काम करणारा दुसऱ्याला चुगली करणारा असाही अर्थ होतो मराठीतच फक्त मी छान कविता करू शकते लेख लिहू शकते म्हणजेच माझ्यासाठी मराठी ही माझी भाषा आहे मला लडीवाळपणे सांभाळून घेणारी माझं कोडकौतुक करणारी अशी ही माझी मराठी भाषा मला सगळ्यात सर्वश्रेष्ठ वाटते